यवतमाळ जिल्ह्यामधे वेगवेगळे क कृषिउत्पन्न घेतले जातात यामधे सर्वात जास्त पीक हे कापसाचं घेतल्या जाते म्हणूनच यवतमाळ जिल्ह्याला कापसाचा जिल्हा असं म्हटलं जाते